हल्लीची मुले टी व्ही आणि मोबाईलमध्ये गढून गेलेली असतात लहान लहान मुलांना ते त्रास देतात म्हणून त्यांच्या आया मुलांच्या हातात मोबाईल देऊन त्यांची घरातली कामे उरकत असतात किंवा टी व्ही लावून त्यांना कार्टून शोमध्ये गुंतवून ठेवतात मुलेही या गोष्टींकडे आकर्षित होऊन त्यात रमतात परंतु टी व्हीवर कार्टून शो बघण्याचे व्यसनच या मुलांना लागते व त्याशिवाय त्यांना होत नाही आणि त्यासाठी ते सतत हट्ट करत राहतात आयांचाही नाईलाज होतो व त्या टी व्ही ऑन करून मुलांचा हट्ट पुरवतात व त्यांचे रडणे थांबवतात छोटा भीम डोरेमन हे कार्टून शोज मुलांमध्ये लोकप्रिय आहेत माझी मुलेसुद्धा त्यात तासनतास रमतात त्यांचे हे व्यसन चांगले नाही आहे हे मलाही समजते कधीकधी वाटते की आपण फार मोठी चूक करत आहोत त्यापेक्षा मुलांना पार्कमध्ये न्यायला हवे किंवा मैदानी खेळ्यांमध्ये गुंतवायला हवे असे फार वाटते परंतु त्यासाठी वेळ कुठून आणायचा हा महत्त्वाचा प्रश्न पडतो कार्टून्स आणि ॲनिमेशनचा लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो असे मला वाटते त्याचे त्यांना एक प्रकारचे व्यसन लागते व ते त्यासाठी हटून बसतात त्यामुळे सतत टी व्हीपुुढे बसून त्यांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो त्यांना जेवणखाण सुचत नाही व त्यांची इतर खेळांमधली व अभ्यासाची आवड नष्ट होते तसेच त्यांच्यात स्थूलपणा येतो व ती जास्त निष्क्रिय बनतात त्यामुळे त्यांना हळूहळू या नादातून लवकरात लवकर बाहेर काढणे हे सुद्धा आईवडिलांचें कर्तव्य आहे व त्यांनी ते पार पाडावे असे मला वाटते आमच्या लहानपणी टी व्ही नव्हते त्यामुळे कार्टून बघण्याची वेळच आली नाही थोडे मोठे झालो तेव्हा टी व्ही आले गम्मत म्हणून टॉम जेरी हे कार्टून मी बघायचो व त्यातील मजा लुटायचो परंतु हल्लीसारखे कार्टून शोज आमच्या लहानपणी नव्हते त्यामुळे आम्ही फारच नशीबवान होतो असे म्हणावेसे वाटते